हॅलो नमस्कार माझं बोलणं अभिषेक शिंदे यांच्याशी होत आहे का ओके माझं एक महाराष्ट्रीयन फ्रेंडने मला तुमचा नंबर दिला आहे मी ईश्वरी बोलत आहे मी दिल्लीची आहे आणि मला पुढच्या महिन्यात महाराष्ट्र एक्सप्लोअर करायला यायचं आहे एक्स्प्लोर करायचं आहे आणि मला एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे त्याच्यावर सो मला तुमच्या थोडंसं गायडन्स पाहिजे की एक्झॅक्टली आर्ट लिटरेचर कल्चर महाराष्ट्राबद्दलचं प्लीज मला याबद्दल थोडी माहिती देऊ शकाल का ओके सो बेसिकली आता महाराष्ट्रामध्ये संगीताबद्दल खूप कल्चर म्युझिक कल्चर खूप स्ट्राँग आहे महाराष्ट्राचं तर म्युझिकबद्दल तुम्ही सुरवातीला मला काही माहिती देऊ शकाल तर सांगा म

अच्छा

ओके

हां ओके

हां हां हां

हां हां ओके तुम्ही प्लीज मला जे शास्त्रीय संगीतातले मोठी नावं आहेत आत्तापर्यंत झालेली त्यांचे मला चार पाच नावं सांगता का मी लिहून घेते

ओके एक मिनटं हां बुवा दोशी ना हां ओके अनंत मनोहर जोशी हे एका फॅमिलीमधून बिलाँग करतात का

हां जितेंद्र अभिषेकी म्हणजे वैभव आपलं महेश काळेंचे गुरू का

ओके ठीक आहे नं चालणार भीमसेन जोशी ओके मला ॲक्च्युली खूप जास्त माहिती हवी आहे पण आता तुम्ही म्युझिकबद्दल मला इन्फॉर्मेशन दिली आहे सो मी त्याच्यावर अजून थोडंसं रिसर्च करते पाहते आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी पुन्हा तुम्हाला कॉल करून माहिती घेईन मी चिंचवडला राहते

चालेल नक्की नक्की हो चालेल ओके थँक्यू